लेखनाच्या सवयींमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट चांगलं हस्ताक्षर काढणं याकडे जास्त भर असतो त्याप्रमाणे मी दैनंदिनी नाही लिहिली कधी कधी मनातले विचार लिहून काढते ज्याला हल्ली ब्लॉग असं म्हणतात पण त्याच्यात पण सवय अशी बाळगली आहे मी की जास्तीत जास्त तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत खऱ्या त्या पण चांगल्या शब्दात अशा लिहून काढते लिहिताना नेहमी डावीकडे थोडी जागा सोडते कारण नंतर ना काही आठवलं काही समास लिहायचा असेल तर डावीकडे लिहायला मला जागा मिळते आणि एकाखाली एक सलग वाक्य पण एकाखाली एक ओळीत म्हणजे एका रेषेत येतील अशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करते त्याच्यानंतर सुटसुटीत शब्द एका ओळीत गिचमीड न करता लिहिण्याचा प्रयत्न करते साधारण पाच किंवा सहा शब्द दोन किंवा तीन चार अक्षरांचे असतील त्याप्रमाणे ठरतं की किती एका ओळीत शब्द बसावायचे आणि जास्तीत जास्त सोप्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करते जेणेकरून कुणालाही ते वाचताना कळावं सोपं जावं सुकर जावं फार क्लिष्ट अवघड इंग्रजीमध्ये फार अवघड भयंकर अतिशुद्ध हिंदी मराठीमध्ये मी लिहीत नाही कारण त्याच्याने आपण जे लिहितोय ते आपल्याला किंवा आपण ज्यासाठी लिहिलेलं असं त्यांना वाचसायला त्याची अडचण निर्माण होता कामा नाये म्हणून आणि शिस्त अशी की वहीमध्ये दोन ओळींमध्ये ओळीवरती रेघ देऊन असं लिहिण्याचा प्रयत्न करते हल्ली विही वहीत लिहिण्याची वेळ कमी येते पण जर मोबाईलमध्ये लिहायचं झालं तर सोप्या शब्दात चांगलं आणि छोट्या स्वरूपातलं लिखाण फार मोठं मोठं अवांतर लिहिलेलं फापटपसारा वाचन कोणाला करायला आवडत नाही त्यामुळे सोप्या शब्दात असलं तरी छोट्या छोट्या स्वरूपातलं मी शक्यतो लिखण करत असते जेकण जेणेकरून समोरच्याला ते पटकन कळेल आणि आटोपता कारभार होईल